बैलगाडींची जी शर्यत आहे ती मनोरंजन व पैशांसाठी लावली जातात त्या शर्यतीमध्ये अनेक दूरदूरचे शर्यतीसाठी बैलगाडी घेऊन येतात बैलगाडीची जे आहे ते सगळ्यांचे विचार घेऊन सन्या कुठे चालू करायची व कोणत्या ठिकाणी करायची हे ठरवतात बैलगाडीमध्ये एक किलोमीटर मातीच्या रस्ते असतात त्या ठिकाणी बैलगाडीला धा पळवा लागतात बैलगाड्यांच्या जोडींना नेऊन त्यांना राग आणतात राग आणल्याने जे राग आणल्याने बैल जोराने पळतात ज्यांनी की त्यांना राग येऊन सन्या ते राग दुसऱ्यावर न काढता ते आपल्या पळण्यामध्ये करेल त्या रस्त्याने मग जे समोरून जे लाल झेंडा जे हलवत राहतात ते झेंडा खाली पडल्यावर इकडून बैलांना सोडले जातात झं आणि बैलगाड्या सुटल्या सुटतात आणि बैलगाड्या पाहण्यासाठी अनेक गावोगावाहून लोकं मुलं बाया हे बघण्यासाठी येतात ते जोडे जिंकल्यानंतर त्यांच्या कामामध्ये जे काही वस्तू येईल ते वस्तू जिंकल्यानंतर त्यांना ते दिली जातात आणि कोणी जे बैलगाड्यावर जे पैसे लावतात त्यांना पण त्यांचे पैसे मिळालेले जातात